हां बालाजी इलेक्ट्रॉनिक्स का हां हे कुठं आहे तुमचं शॉप एक्झॅक्टली हो का माझी एक फ्रीजची रिक्वायरमेंट होती डबल डोअरचं फ्रीज कुठल्या कुठल्या हो

अजून सॅमसंगचा आहे का तर बेस्ट कुठला राहील सर

हां हां हा तर अडीचशे लिटरमध्ये सिंगल डोअरचं पण आणि डबल डोअरचं पण असतं का आणि साधारण कुठलं घ्यायला पाहिजे म्हणजे आम्ही चार चार लोक आहेत म्हणजे सिंगल डोअरचं की डबल डोअरचं घ्यायला पाहिजे म्हणजे डबल डोअरमध्ये फ्रीझर हे सेपरेट असेल का म्हणजे आईस्क्रीम वगैरे करण्यासाठी फ्रीझर सपरेट आणि इतर खालचा एरिया हा फक्त मग बाकीच्या अप्लायन्सेससाठी हां हां आणि वॉशिंग मशीन आहे का सर याचं आय एफ बीचं आय एफ बीचं वॉशिंग मशीन आहे का हां ते फ्रंट लोडचं आहे की टॉप लोडचं आहे टॉप लोडचं आहे का ते आता नवीन कुठलं आलं आहे ते मॉडेल आहे का तुच्याकडे लेटेस्ट नाही वॉशिंग मशीनचं कसं आहे ना सर आपल्याला तो गिफ्ट करायचा आहे त्याच्यामुळं त्याची किंमत तर जरा थोडी लोएस्ट पाहिजे गिफ्ट करायचं आहे ना आपल्याला हां हां हां द्यायचं आहे म्हणजे ते क कसं आहे ना सर ते चांगलं म्हणजे चांगलं पण पाच रन झालं पाहिजे आणि त्याची प्राईज पण थोडीशी अशी ॲव्हरेज प्राईज पाहिजे सर फार फार कॉस्टली नको आपल्याला तर असं काही तुम्ही मधलं सोल्युशन देऊ शकाल का मला कुठल्या कंपनीचं असेल ते

हां हां हां आणि तर सर्विसचं कसं असेल तुमचं माणूस येतो का घरी सर्वी समजा कधी सर्व्हिसिंगची गरज भासली आम्हाला तर तर म्हणजे इं तुमचे इंजिनीयर घरी येतात का आणि होम डिलिवरी देणार की आम्ही तुमच्याकडे येणार

दर किलोमीटर मागे शंभर रुपयाने वाढ होते का हा तर आपल्याला आहेना डबल डोअरचं फ्रीज जे आहे ते घरी घ्यायचं आहे घरी वापरायसाठी आणि वॉशिंग मशीन जे आहे ते गिफ्ट करायचं आहे त्याच्यामुळं त्याची प्राईज ॲ ॲवरेज प्राईज पाहिजे आम्हाला आणि मग फ्रीजचं मग बघूया आपण फ्रीज जरा चांगलंच घ्यायचं आहे चांगल्या कंपनीचं तर मला वाटतं फ्रीज मग सॅमसंगचं घेतलेलं चांगला राहील हां हां हां तर चालेल बाकी अजून कोणकोणती इलेक्ट्रॉनिक्स आयटम कोणकोणती आहे तुमच्याकडे ओ ओके सर येऊन प्रत्यक्ष भेटू सर आपण चालेल चालेल चालेल थँक्यू थँक्यू हां